विवाह प्रथा आपल्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे भारतातील विविध समाजांमध्ये आणि स राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विवाह चालीरिती असतात माझ्या मराठी संस्कृतीमध्येच म्हणजेच विवाहाच्या अनेक पारंपरिक प्रथा मोठ्या श्रद्धेने व आनंदाने साजरा केल्या जातात त्या सविस्तरपणे पाळल्या जातात पहिलं म्हणजेच लग्न ठरवणे म्हणजेच साखरपुडा विवाहाच्या सुरुवातीचे पाऊल म्हणजेच साखरपुडा यावेळी वधू वराच्या कुटुंबियांनी एकमेकांची ओळख करून घेऊन नातं अधिकृत करतात मग नंतर हळद समारंभ लग्नाच्या हळद आधी आधीचा हळदीचा कार्यक्रम अतिशय रंगतदार असतो वधू आणि वराच्या शरीरावर हळद लावून त्यांना शुद्ध व तेजस्वी करण्याचा उद्देश या प्रथेमागे असतो मेहंदी वधूच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी रचली जाते याला शुभ मानले जाते आणि यांमध्ये सौंदर्य आनंद आणि प्रेम व्यक्त होते नंतर अक्षता अक्षता टाकणे म्हणजेच विवाह विधीमध्ये वरवधू एकमेकांवर अक्षता म्हणजेच कुंकवानी रंग रंगवलेले तांदूळ टाकतात याचा अर्थ दोघांनी एकमेकाला स्वीकारल्याची प्रतिक मानली जाते कन्यादान कन्यादान म्हणजेच वर वधूचे वडील आपली मुलगी वराला देतात या प्रथेचा अर्थ असा की वडील आपल्या कन्येचे जीवनाच्या पुढील प्रवासासाठी वराच्या स्वाधीन करतात मग नंतर मंगळसूत्र व थाळी बांधणे हा म्हणतात म्हणजेच त्यामध्ये विवाहाच्या मुख्य विधीमध्ये व वधूच्या गळ्यात व वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि कुंकू लावतो त्याचा अर्थ विवाहबद्ध होणे असे होते आणि नंतर म्हंणजेच सप्तपदी घेतात सप्तपदीमध्ये म्हणजेच वधू वर अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतात आणि सात वचने देतात हे वचन म्हणजेच आयुष्यभर एकमेकांप्रति असलेली निष्ठा प्रेम आणि सात याचे प्रतिक आहे आणि नंतर तदनंतर विवाहोत्तर स्वागत व भोजन म्हणजेच विवाह झाल्यावर पाहुण्यांसाठी पाहुण्यांसाठी खास जेवण आणि स्वागत समारंभ आयोजित केला जातो आणि नंतर हे विवाह ही फक्त दोन व्यक्तींमधील नव्हे तर दोन कुटुंबांमधील नात्याची सुरुवात असते प्रत्येक प्रथा ही श्रद्धा संस्कृती प्रेम आणि समाजिक एकात्मतेचे दर्शन घडवते म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजेच माझ्या मराठी संस्कृतीमध्ये विविध प्रथा अत्यंत सविस्तरपणे आणि आनंदाने पाळल्या जातात या प्रथा अशा प्रकारे विवाह विवाहाची प्रथा सविस्तरपणे पाळल्या जातात लोकं हीच प्रथा पाळतात